हॅलो कुठे आहे हरीश हो का मी महाराष्ट्रामध्ये आलो आता हो किती छान झाला आहे महाराष्ट्र रस्ते बनले रस्ते बनले हो ना रस्ते पाण्याची हो आता चार पदरी रस्ता आहे इकून दोन पदरी तिकून दोन पदरी लईन पाण्याची सुविधाही चांगली झाली वाटते आता आहे ना हो हो हम्म बस पण चांगल्या बस पण जास्त वाढल्या आपल्या भागामध्ये ट्रेन आणि ट्रेन ट्रेनची पण सुविधा झाली आहे ना अजूक काय काय सुविधा झाली

हो म्हणजे महाराष्ट्र आता सुधारलं भारी झालं आहे ना

बिल्डिंगा बिल्डिंगा

आजूक मला असं माहित पडलं की आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुतळ्याचं काम चालू आहे म्हणतात कोणती कोणती कोणते कोणते पुतळे बसवून लावली हो चांगलं काम काम चालू आहे वाटते आहे ना

बाकी अजून मग आजूक

हो का अजून हो तर पहिले आता लईन कट व्हायचे आता लईन कट होत नाही आहे ना हा ते मोबाईलचं आपल्या इकडं महाराष्ट्र मी म ॲप्पल मोबाईलचं नवीन दुकान लागलेलं आहे हो का

ओके चलो मग बाद मे बात करेंगे करूंगा हा